काल मी मार्केटमधून एक नवीन साबण आणला आणि त्याचा कलर खूप छान होतं पिंक कलर आणि तो मी आज वापरून बघितला आणि त्याचं स्मेल वगैरे एकदम छान सुगंधित होतं आणि मला खूप छान वाटलं तो साबण तर आता मी तो साबण वापरायला आता सुरूवात करणार काही दिवस बघते तो साबण कसं वापरावं म्हणजे आहे म्हणून तर त्याच्यावरून मला समजेल की माझे स्कीनला ते सूट होते की नाही होत आता मी पहिल्या दिवशी तर वापरून बघितला आता नंतर पण मी आणणार ते साबण